हॅलो एम के ट्रॅव्हल्स हां मला एक माहिती घ्यायची होती मॅडम ॲक्चुली ॲक्च्युली मी मुंबईवर म्हंजे मी मुंबईला स्थायिक आहे पण मला वर्ध्याला सुट्यांमध्ये यायचं आहे आम्ही पाचसहा लोक येणार आहोत नागपूरवरून बघायला हां माझं नाव स्वप्ना आहे आणि मला गाडीची सोय आहे का राहायची आणि जायची असं काही पॅकेजेस तुमच्याकडे अव्हेलेबल आहे का ती माहिती घ्यायची होती आम्ही सहा मेंबर आहोत अ टिकटच्या व्यतिरिक्त आणि मला चार्जेस पण सांगाल माझ्या ॲक्च्युली तीन दिवसाचा स्टे आहे माझ्या फॅमिलीचा ठीक आहे मी एक जूनपासून ओके त्याच्याव्यतिरिक्त इंडिका किंवा दुसरी अशी काही आहे का इंडिका इंडिका आहे का बरं ठीके मग तुम्ही मला एक सांगा मला आहे ना दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत मला तीन दिवसाचा स्टे आहे वर्ध्याला ठीक आहे आणि मी पूनम रेसिडेन्सीमध्ये राहणार आहे माझी बुकिंग झालेली आहे तशी ठीक आहे आणि मला वर्ध्यामध्ये कुठले कुठले स्पॉट्स आहेत जे तुम्ही फिरवू शकता किंवा मला दाखवू शकता त्याचे डिटेल्स पाहिजे आहेत तुमचे चार्जेस पाहिजे आहेत तर तुम्ही मला देऊ शकला तर बरं राहील बरोबर ओके मग मला एक सांगा काय मला त्या ड्रायवरचे खाण्यापिण्याचे चार्जेस आणि काय हे सगळं त्याच्यात इन्क्लूड राहणार तुमच्या पॅकेजमध्ये किंवा जिथे जिथे आम्ही कुठे जसं समजा आम्ही विठाई टेम्पलला गेलो पार्किंग चार्जेस त्याच्यामध्ये इन्क्लूड सगळं तुम्ही एकाच ह्याच्यात देणार की आम्हाला ते पे करावं लागेल त्याच्यासाठी हं हं बरं मला एक सांगा ड्रायवरचे टायमिंग्स काय राहणार आहेत एखाद्या वेळी जसं आम्हाला कुठे फिरायला गेलो आणि उशीर झाला म्हणजे आय मीन त्यांचे मला टायमिंग सांगू शकता का काय किलोमीटर पर किलोमीटर काय चार्जेस आहेत एसी नॉन एसी

बरं म्हणजे जितकी जितकं किलोमीटर सारे झाले त्याप्रमाणे आम्हाला पे करावं लागणारे असं काही आहे का तीन दिवसाचं तुम्ही एक साथ टोटल घेतले असं असंही काही प्रोविजन आहे की किलोमीटरप्रमाणेच तुमचं कॅल्कुलेशन होतील ओके ओके ठीक आहे मग आपण असं करूयात मला तुम्ही सगळे डिटेल्स पाठवू शकता का व्हॉट्सअपवरती की त्याच्यामध्ये

हो बरोबर आहे हां माझी एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत आहे इकडे स्टे ठीक आहे आणि एवढया तीन दिवसामध्ये काय काय तुमचे चार्जेस आहेत म्हणजे कसं मला तुम्हाला पूनम रेसिडेन्सीवरूनच पिक अप करायचं तिथेच ड्रॉप करायचं आहे ठीक आहे ठीक आहे पूर्ण पॅकेज मला डिटेल्स या नंबरवरती शेअर करा ठीक आहे ओके थँक्यू